हॅलो सर मी स्वीगी ॲपवरून मला तुमच्या रेस्टोरंटचा नंबर मिळाला आणि मी ॲपवरून तुमच्या रेस्टोरंटमधून काही पदार्थ ऑर्डर केले होते पण ते पदार्थ आता खूप म्हणजे खूप लेट झालेले आहेत आणि आम्ही वेळ दिला होता दुपारच्या एक वाजेचा परंतु ते पदार्थ अजून सुद्धा आलेले नाही आहेत तर यामागील मी कारण जाणू इच्छितो आणि आता त्याचा फोन नंबर पण लागत नाही आहे जो ज्याला म्हणजे तुमचा जो डिलिव्हरी बॉय आहे त्याने मला एकदा कॉल केला होता पत्त्यासाठी की तुमचा पत्ता कुठे आहे करून परंतु त्याचा अजूनपर्यंत कॉल लागत नाही आहे तर काय इशू झाला आहे काय प्रॉब्लेम आहे ते आम्हाला त्याला कॉल करून कळवा लवकरात लवकर नाहीतर आम्ही दुसऱ्या ठिकाणावरून नाहीतर बाहेरून कुठून तरी जेवण मागवतो आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत आणि आम्ही तुमच्याकडून ऑर्डर मागवला आहे पण अजून पर्यंत ते आलेलं नाही आहे तर आम्ही जास्त वेळ पाहुण्यांना उपाशी ठेवू शकत नाही म्हणून जेव्हा जे पण काही प्रॉब्लेम झाला असेल ते आम्हाला लवकरात लवकर कळवा नाहीतर आम्ही दुसऱ्याच्या ह्याच्यावरून जेवण मागवतो बाहेरून मग तुमचा ऑर्डर आम्हाला कॅन्सल करावा लागेल धन्यवाद